आम्ही मी गावांमधून शहरामध्ये खूपदा भेट देते महिन्यातून म्हटलं तर माझी अॅटलिस्ट पाच ते सात वेळा तरी चक्कर होते कारण जे काही भरपूर असं जे स्ट्रगल करण्यामध्येच जातं आणि ट्रॅवलिंगमध्ये खूप जास्त माझे पैसे खर्च होतात तसं माझं जे ग्रॅजुशन झालेलं आहे बीकॉममध्ये तर त्यानंतर आता मला जॉबला ट्राय करायचा आहे किंवा गरमेंट जॉबलासुद्धा ट्राय करायचा आहे त्यासाठीसुद्धा मला त्या कारणासाठीपण सुद्धा शहरांमध्ये सारखं यावं लागतं शहरांमध्ये अशा भरपूरशा कंपण्या आहे ज्या गावामध्ये नाही आहे ज्या आय टी आय टी सेक्टर रिलेटेड म्हणा किंवा फायनान्स रि रिलेटेड कंपणी म्हणा किंवा अतरवाईज आपला डेटाज् रिलेटेट कंपनी म्हणा अशा भरपूरशा कंपन्या आहेत ज्या शहरांमध्येत त्यासाठी मला गावांमधून सारखं वारंवार शहरामध्ये यावं लागते इंटरव्यूसाठी इंटरव्यू फेस करण्यासाठी आणि असं भरपूरदा मला भेट द्यावी लागते जर सपोज आज माझा उद्या माझा इंटरव्यू आहे तर मला उद्याला मी गावामधून शहरामध्ये येण्यासाठी पी एम टी किंवा एस टी बसचा मी प्रवास करणार आणि त्यातल्या त्यात माझं पैसे पण खूप जातात शंभर रुपे दरोजचे माझे जायची टिकीट आहे आणि येण्याचे परत शंभर तसे दोनशे रुपये माझे जातात त्यानंतर मग कंपणीमध्ये गेल्यानंतर माझा तिथे कधी फस्ट राऊंड होतो सेकंड राऊंड होतो तर बाकीचे दोन्ही राऊंड बॅ बॅलन्स राहतात त्यासाठी परत मला रिटन परत नेक्स डे की नेक्स डेसाठी नेक्स डे मला गावामधून शहरामध्ये यावंच लागतं जी डी ग्रुप डिस्कशन रा राऊंडसाठी म्हणा किंवा फायनल राऊंडसाठी तसेच त्याप्रमाणे जे मला काही गवरमेंटचे जे मी प्रिप्रेशन करत आहे त्यासाठी गरमेणचे मी फॉम भरत आहे कलेक्टरचं म्हणा किंवा पोलीसचे म्हणा किंवा तहसीलचे म्हणा किंवा पोस्ट ऑफिसरचे फॉर्म निघतात त्यासाठी मला गावामधून सारखं शहरामध्ये यावं लागतं परत मला चेक करावं लागते की कोणते फॉम निघाले आहेत ते फॉम मी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शन्यानी त्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ जाऊन शन्यानी मी ते पैसे पेड करून तो फॉर्म भरून देते त्यानंतर परत रिटन आले की त्याची जे त्याची जी एक्झाम असेल त्यासाठी सेंटरपण सुद्धा शहरामध्ये दिले जातात शहरामध्ये कॉलेजेस दिलेले जातात तर परत आयडेंटी कार्ड घेण्यासाठी परत मला शहरामध्ये यावं लागतं पण त्यानंतर परत एक्झाम देण्यासाठी परत मला शहरामध्ये यावं लागतात त्यानंतर एक्झाम झाली की त्याचा जो रिजल्ट लागतो ते रिजल्ट बघण्यासाठी सुद्धा मला गावामधून परत शहरामध्ये यावं लागतं अशा काहीना अशा भरपूर कारणासाठी मला सारखं गावामधून शहरामधनं आणि शहारामधून गावांना असं सारखं येणं जाणं मला करावं लागतं तसेच काही ज्या आमचे आमच्या गावांमध्ये आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये हॉस्पिटल आहे जर इन केस आमच्या फॅमिली मेंबरमध्ये खूप जास्त कधी एमर्जन्सी असेल खूप जास्त क्रिटीकल केस असेल त्यासाठी मला आम्हाला हॉस्पिटलला काही आमच्या इथले जे हॉस्पिटल आहे ते आम्हाला शिफ्ट करायला सांगतात शहरामध्ये की हे हॉस्पिटल आहे मेडिकल हॉस्पिटल आहे गरमेंट हॉस्पिटल तुम्ही इथे अॅडमिट करा त्यांना तर त्यासाठी आम्हाला परत गावामधून आम्हाला शहरांमध्ये यावं लागतेत आणि आमच्या फॅमिली मेंबर्सचं जे त्यांची तब्येत बरी नाही त्यांना चांगली ट्रीटमेंट भेटत नाही जी गावामध्ये ती शहरामध्ये भेटण्यासाठी आम्हाला शहरामध्ये यावं लागतं आणि ते त्यांना ट्रीटमेंट द्यावं लागतं कारण की शहरामध्ये जे हॉस्पिटल आहे ते खूप चांगलं आहे लवकरात लवकर ट्रीटमेंट देतात आणि कमीत रिजनेबल कमी पैशामध्ये चांगल्या टॅब्लेट पण मिळतात छान चांगली ट्रीटमेंट मिळतात परत सल्लेपण सुद्धा देतात शहरातले डॉक्टर तर ह्या कारणासाठी आम्हाला गावामधून सारखं शहरामध्ये यावं लागतं